बुलढाणा जिल्ह्यात भाषा अलग अलग असून जातीजमातीचे लोकं अलग अलग जातीचे लोकं असे मिळून इथे सर्व जातीजमातीचे लोकं तयार आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की सर्वांची एकमेकांना सांभाळून घ्यायची भाषा वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाचे बोलणे आपापल्या भाषेत बी बोलले जातात कधी कधी एका भाषेत बोलले जातात कधी कधी इंग्लिशमध्ये बोलले जातात कधी कधी मराठीमध्ये बोलले जातात तर कधी कधी त्याच्या समाजापैकी बोलल्या जातात सर्व इथे जातीजमातीचे म्हणजे मुसलमान समाज बंजारा समाज बौद्ध समाज भिल्ल समाज आणि मराठी समाज इतके समाज असून समजा प्रत्येकाची भाषा वेगळी राहते आणि बावाच्या बाहेर गेल्याचं प्रत्येकाची भाषा बारा बारा पंधरा किलोमीटरच्या वर अलग अलग तऱ्हेची भाषा बोलली जाते बुलढाणा जिल्ह्यात समजा कोणतेबी कामं जरी असले आणि कोणते काही असले तरी एकमेकांची भाषा जरी वेगळी असली तरी ते समजून घेऊन सर्व पद्धतीची कामं करून घेतात बस